हो मला नक्कीच आवडेल कारण लघु आणि जे कुटिर उद्योग तर तसेच शेती हे देशाचे जे अर्थव्यवस्था असते ना त्यातले ते महत्त्वाचे भाग आहेत जे पेपर आणि आर्थ पेप पेप पेपर जे छापतात त्यांनी जे आर्थिक स्तंभामध्ये त्यांचा समावेश जर केला कधी तर स्थानिक जे उद्योगात असतात त्या भागातले त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ना ते पण समोर येईल त्यामुळे अधिक व्यापक आणि उपयुक्त माहिती ना ते वृत्तपत्रातून आपल्याला दिसेल